लेखनातून असा व्यवसाय सुरू करू शकतो की ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांनी एखादं व्यक्तिमत्त्व करून त्याच्यावर आपण पुस्तक लिहू शकतो किंवा पेपरमध्ये एखादी स्टोरी लिहू शकतो कादंबऱ्या कॉमिक्स वगैरे लिहून त्याच्यावर एक बिझनेस व्यवसाय जा सुरू करू शकतो आपण छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण घरी पण वाचनालय सुरू करून लोकांना कसं ते प्रोत्साहन देईल एक वाचनाची आवड म्हणून पण आपण लिहून आपल्याला ते सुरू करता येईल असं मला वाटतं